हो बोला हो आहे ना माझ्या गावाला आहे केळजरला तुम्ही येऊ शकता तिथं गणपतीचं मंदिर आहे आणि खूप असा छान निसर्गाचं वातावरण आहे आणि शंकरजीचं मंदिर आहे गजाननाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर आहे ते जवळच आहे न तिथे एकाच ठिकाणी लक्ष्मीजीचं मंदिर आहे जिथे गणपतीचं मंदिर आहे तिथं लक्ष्मीचं मंदिर आहे तिथे आहे न गणपतीचं पण मंदिर आहे गजानन मंदिर पण आहे असे भरपूर काही पाहा बघण्यालायक आहे हा तरी माझी काही वेळाची फी आहे पाचशे रुपये नाही कमी नाही होईल तरी कमी करून टाकू शंभर एक रुपये तुम्ही कधी पण येऊ शकता मी फ्री असते हो माझ्याकडे गाडी पण आहे ठीक आहे ना या न तुम्ही माझं नाव गौरव आहे तुम्ही कोणत्या पण टायमावर येऊ शकता तुम्ही मला केळजरला आल्यानंतर कॉल करा हां